बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्य कृषी उत्पादने आणि शेतीच्या पद्धती जस्तम चौकामध्ये कृषी केंद्र आहे तिथूनच सर्व शेतकरी व पिके ते घेतात आणि शेती शेतामध्ये जाऊन ते पिके उगवतात आणि पिके पशुधन सिंचन तंत्रज्ञान असे प्रकारे शेतकरी हे सर्व पिकं उगवतात आणि पिकांना नुकसान होऊ नये तर ते त्यांना त्यांच्यावर दवाई पण मारतात